नळाचं पाणी मिळतं तर खरं पण नळाचं पाणी दोन दिवसाला तीन दिवसाला मिळते आणि म्हणजे तीन दिवसाला एकदा नळाचं पाणी येतं तर नळाचं पाणी साठवून ठेवावं लागतं आणि साठवून ठेवल्यानंतर मग तेच पाणी वापरावं लागतं बहुतेकदा असं पण होतं की तीन दिवसाच्या सर सरळ सहा दिवसाला पाणी येतं कारण तीन दिवसानंतर जर एकदा स्कीप झालं तर मग सरळ मग नेक्स्ट सायकललाच येणार असं पण होतं नळाचं पाणी असल्यामुळे एकतर आहे की नळाचं पाणी थोडंसं म्हणजे स्वच्छ मिळतं आम्हाला आणि बोरचं जे पाणी असतं त्यांनी खूप म्हणजे रॅशेस वगैरे होतात आणि केस वगैरे गळायला लागतात तर नळाचं पाणी थोडंसं सेफ आहे असं वाटतं आणि पिण्यासाठी तर नळाचं पाणी वापरतच नाही पाणी कपडे वगैरे धुण्यासाठी आंघोळ करण्यासाठी ठीक आहे पिण्यासाठी तर बाहेरूनच फिल्टर्ड वॉटर आणायचं असं असं चालतं तर पाणी तर स्वच्छ आहे पण असं खूप सारे एरियाज आहेत तिथं पण ज्यांना बिलकुलच पाणी मिळत नाही म्हणजे पंधरा पंधरा दिवस पाणी नाही मिळत ते टँकरचं पाणी मागवतात आणि त्यांचं लाईफ खूप प्रॉब्लमॅटिक आहे म्हणजे त्यांना कपडे रोज नाही धुता येत त्यांना आंघोळ रोज नाही करता येत त्यांना पाणी जेवढं वाचवायचं तेवढं वाचवावं लागतं पाणी कारण पाणी तर जीवनाचा आधार आहे ना पाणी तर सगळीकडंच लागणार तर त्यामुळे जे पाणी ज्यांच्याकडे नाही आहे त्यांची खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला तरी ठीक आहे पण तरी यामध्ये सुधारणा होऊ शकते पाणी अजूनही चांगलं अजूनही स्वच्छ येऊ शकतं पाणी अजूनही वारंवार येऊ शकतं त्याची फ्रिक्वेन्सी वाढू शकते जसं पाणी तीन दिवसाला एकदा सोडणं यापेक्षा रोज जर सोडलं थोडं थोडं जरी सोडलं तर ठीक होऊन जाईल पाण्याचा प्रश्न तर आहेच आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न थोडासा जास्त होतो उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई भासते आणि पाणी टंचाईमुळं मग ट्र टँकर वगैरे मागवावा लागतो किंवा बहुतेकदा टँकर मागवायचे पैसे पण नसतात लोकांकडे तर खूप दूर कुठेतरी नदी वगैरे असेल तर तिथून पाणी घेऊन यावं लागतं नद्यांमध्येही आता पाणी आटत चाललेलं आहे ते पण एक प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम्स आहेत